माझा छंद धावणे हा आहे आणि व्यवसाय म्हणून धावण्याची प्रेरणा मला अशी मिळाली की जेव्हा मी एका शाळेमध्ये गेलो होतो त्या मुलाला एक पाय नव्हता आणि त्याला रनिंग कॉम्पिटिशनमध्ये धावणे कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये त्याला भाग घ्यायचा होता तर तो विद्यार्थी इतका रडायचा की मला या धावणेच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे मा मला भाग घेऊ द्या असं बोलायचा तेव्हा माझ्या शरीरात एक नवीन उर्जा निर्माण झाली की आपलं शारीरिक शक्ती इतकी सदृढ असून आपण का स्पर्धेमध्ये भाग घेत नाही ते मी जेव्हा त्या मुलाकडे बघितलं तेव्हापासून माझ्या मनामध्ये छंद हा धावणे या स्पर्धेमध्ये छंद माझा निर्माण झाला